माझ्या शेतामध्ये आम्ही म्हणजे एक वेळेस म्हणजे दोन एकर शेतामध्ये आम्ही ब प काय पराठीची लागवण केली होती तर आम्हाला त्यामध्ये पंचवीस किंटल कापूस पिकला तर त्या कापसामध्ये म आम्हाला पंचवीस किंटल कापूस पिकला आणि त्या कापसांना आम्ही सात हजार रुपये दर क्विंटल विकला आणि त्या चांगल्या भावामध्ये विकला म्हणजे पंचवीस सात ए म्हंजे एक किंटल सात हजार रुपयांचा होईल तर पंचवीस किंटल सात हजार रुपयानं कितीचा होईल म्हणजे आम्हाला म्हणजे पै आम्ही जे पहिले पेरले होते ना शेत आम्ही त्यामध्ये फक्त आम्हाला दोन एकरामध्ये फक्त सातच किंटल कापूस झाला तर या वेळेस आम्हाला दोन एकरांमध्ये पंचवीस पंचवीस किंटल कापूस झाला आणि आम्ही आमचा खूप मोठा फायदा झाला तर आम्हाला म्हणजे खूप आनंद झाला